जुन्या माध्यमांमध्ये वर्तमानपत्र रेडिओ आणि टी व्ही ह्यांचा समावेश होतो जे ठराविक वेळेला आणि स्वरूपातच माहीत देतात माहिती देतात नव्या माध्यमांमध्ये मोबाईल सोशल मीडिया आणि वेबसाईट येतात या चोवीस तास अपडेट देतात आजची माणसं लगेच आणि कुठेही बातम्या पाहू शकतात हीच मोठी बदललेली गोष्ट आहे